मी पुण्यामध्ये राहते पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये राहते आमच्या इथे डॉक्टरांच्या सुविधा अतिशय उत्तम आहेत मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत आणि तिथे अद्ययावत सगळी यंत्रणा आहे आणि सर्व प्रकारच्या चाचण्या तिथे करता येतील अशी सोय आहे किती डॉक्टर्स आहेत असं विचारलं तर त्यांची संख्या खूप आहे अगदी जनरल प्रॅक्टिशनरपासून डेंटिस्ट आहेत आय स्पेशालिस्ट आहेत ऑर्थोपॅडिक स्पेशालिस्ट आहेत गायनाकॉलॉजिस्ट आहेत सगळ्या प्रकारच्या स्पेशालिस्टची संख्या कोथरूड भागात भरपूर आहे ते सगळे डॉक्टर्स खूप चांगली सेवा देतात काही डॉक्टर्सनी मिळून अशा एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभी केलेली आहे त्यामध्ये शाश्वत हॉस्पिटल आहे सुश्रुत हॉस्पिटल आहे स कृष्णा हॉस्पिटल आहे सह्याद्री हॉस्पिटल आहे एम आय टीचं नवीन हॉस्पिटल आता होतं आहे ते अशी अनेक मोठी मोठी आणि चांगली हॉस्पिटल्स आहेत जिथे रुगणांना सर्व प्रकारची सेवा दिली जाते पुण्यामध्ये तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल खूप प्रसिद्ध आहे प्रचंड गर्दी त्या हॉस्पिटलमध्ये असते ह्या ह्या सर्व डॉक्टर्सना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्यामध्ये सरकारी एक कॉलेज आहे त्याचं नाव आहे बी जे मेडिकल कॉलेज या कॉलेजमध्ये एम बी बी एस इथपर्यंत शिक्षण तर दिलं जातंच पण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी उत्तर प्रशिक्षण पदवी उत्तर प्रशिक्षण हे सुद्धा तिथे छान चांगल्या पद्धतीने दिलं जातं तिथे ससून हॉस्पिटल हे सरकारी हॉस्पिटल आहे ह्या श प्रशिक्षित डॉक्टर्सना किंवा नर्स नर्सेसना तिथे तुम अनुभव पण खूप चांगला मिळतो या बी जे मेडिकल कॉलेजमध्ये नर्सेसचं पण प्रशिक्षण कॉलेज आहे त्यांनाही तिथे व्यवस्थित प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या तयार होतात सेवा कशी करावी औषधोपचार कसे करावेत निस्पृह मनाने सेवा करावी वगैरे खूप चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवलं जातं इतर जी हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्येसुद्धा ह्या नर्सेस आधी सुरवातीला प्रशिक्षण घेतात आणि मग त्यांना तिथेच आवडलं तर तिथेच त्या कायम काम पण करू शकतात अशा अनेक वर्ष काम करणाऱ्या नर्सेस पण इथे आहेत काही खाजगी संस्था पण आहेत की ज्या नर्सेसना प्रशिक्षण देतात तिथेही चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण या नर्सेस घेऊ शकतात आणि आपली सेवा लोकांना देऊ शकतात काही अशा संस्था आहेत की ज्या हे नर्सेस पुरवतात रुग्णांना या खाजगी सेवा आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला जर एखाद्या आपल्या घरातल्या रुग्णासाठी नर्स हवी असेल त्याची शुश्रूषा करण्यासाठी नर्स हवी असेल किंवा बॉय हवा असेल तर तिथे त्या मुलांना त्या महिलांना स्त्री रुग्ण असेल तर स्त्री पुरुष रुग्ण असेल तर पुरुष सेवा देण्याचं मोठं काम ह्या संस्थेमध्ये सुद्धा केलं जातं त्यामुळे हे सगळे डॉक्टर्स नर्सेस ही जी सेवा देतात ह्याचा खूप लोक चांगला फायदा घेत आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून ह्या लोकांना एक आशीर्वादही मिळतो आहे